हिरो हंडा सुजिकी बजाज युनिकॉन इर्टिका क्लोझर कमांडर मॅजिक फ सर फॉर्च्युनर स्वीट डीझायर एअर मारुती सूजीकी शाईन सिट्टी हॅड्रिड पल्स प्लसर टाटा सुमो आथार ट्रेन एस टी बजाज ॲटो प्लटीना के टी म ड्यूक निन्जा विमान हेलिकॅप्टर हरदी अर्जुन टॅक्टर लुना जॉडियर टॅक्टर महेंद्रा टॅक्टर सोनालिका टॅक्टर स्वराज टॅक्टर